सकाळी उठल्यानंतर सकाळी पाच वाजता मला धावायला आवडते धावायला आवडल्यानंतर आम्ही सकाळी फ्रेश झालं थोडंसं की छान खाली रोडने आम्ही धुवा धावायला जाते धावून आल्यानंतर मग घरचे कामं राहतेे तेवडं जॉगिंग टाईप आम्ही धावायला गेलं की धावणे धावल्यानंतर मग थोडी थंडीची थोडी बाहेरची हवा थोडी फ्रेश राहते धावल्यानंतर थोडं फ्रेश वाटते शरीराला व्यायाम झाला टाईप आम्ही सगळं बरोबर धावतच घरी घेणे घरी आल्यानंतर मग घरचे कामं वगैरे राहते